सध्या प्रवचन सध्याच्या आध्यात्मिक प्रकारामध्ये आम्हाला प्रवचन हे बऱ्याच महापुरुषांचे समजलेले यूट्यूबद्वारे आपल्याकडे मोबाई लचे यूट्यूबद्वारे बरेच प्रवचन असतील जसे की क बरेच भागवतकार आहेत वैशालीताई नरशिकर आहेत अशा बऱ्याच जणांचे जे आमच्या ओळखीतले आमच्या भागातले त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्या विषयी समजलेले प्रवचनाविषयी